हां डॉक्टर मा माझा एक असा प्रॉब्लेम होता मग माझी आई म आजारी आहे तर तिला ब्लड प्रेशरचा त्रास होतो आहे आणि त्यासोबत अस्थमासुद्धा त्रास होतो आहे तर आत्ता आम्ही एका सिव्हिलमध्ये अॅडमिट केली होती ब्लड प्रेशर खूप जास्त होतं पण तिथे त्यांनी सांगितलं की अस्थमा नाही तर तुमचं ब्लड प्रेशर वजन खूप वाढलेलं आहे त्यामुळे ब्लड प्रेशर तुमचं वाढतं आहे हृदयावर जोर येऊन वगैरे त्यांच्या वॉल थिक झाल्यामुळे वगैरे ते तुमचं ब्लड प्रेशर वाढतं आहे तर ते कंट्रोल येण्याचं कंट्रोल येण्यासाठी त्यांनी तुमचं नाव रिकमेंड केलं तुमचं त्यांनी तुमच्याकडे पाठवलं आहे तर त्याबद्दल तुम्ही मला थोडंसं गाईड करू शकता का हे जे आता आता तिच्या गोळ्या चालू आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्या म्हणजे तुम्हाला कळेल की तिची मेडिकल हिस्ट्री कशी आहे ती तिचे आता निकार्डिया टे ट्वेल ट्वेंटी ओल्मिटाईम ट्वेंटी आणि प्राझोप्रेस टू पॉईंट फायू ह्या तीन गोळ्या चालू आहेत हां गेले दहा बारा वर्ष हा तिला प्रेशरचा त्रास आहे पण आता ह्या महिन्याभरापासून तिला हा अस्तमासारखे दम लागणे हा पण त्रास

हो हो आहे आहे टिफेन केलेले सुद्धा आहेत आणि तुमचं जे ब्लड रिपोर्ट्स पण आहेत हां आहे एक विसरलो त्यात थायराईडसुद्धा आहे त्या तो पण आहे त्याचे पण रिपोर्ट आहेत माझ्याकडे

हो ब्लड प्रेशर हो हो हो हो हो हो आणता येईल ना मी चेकअपला घेऊन येऊ शकतो तुम्ही क मला फक्त तुमचा हे सांगा वेळ सांगा की कधी भेटू शकतो मी तुम्हाला त्याप्रमाणे तो आपण अच्छा अच्छा

हां हां हां हां

अच्छा तर संध्याकाळीच या मला दोन्ही जवळ पडतील म्हणजे अलिबागचं तर जवळ आहे आणि ते जे एस डब्ल्यूसुद्धा जवळ आहे मी कुठेही येऊ शकतो तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे जे एस डब्ल्यूमध्ये मला जास्त योग्य वाटेल कारण का तिथे तुम्हीसुद्धा आहात आणि अजून मी ऐकलं आहे तिथे की मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे माहीत नाही तिथे जर ट्रीटमेंट झाली तर माझ्यासाठी सुद्धा चांगलं आहे तरी जर तुम्ही तिथे रिकमेंड केलं तरी चालेल असा काही म्हणजे इश्यू नाही आहे मला अच्छा हं इथून हे तो हे तर अजूनच खूप चांगलं आहे हो हो हो उद्या येऊ शकतो मी सगळे रिपोर्टस पण घेऊन येतो मी

चालेल चालेल चालेल चालेल चालेल वेलकम